हो हो

क कोणत्या एरियामध्ये पाहिजे ता तुम्हाला मनालीसाठी तुम्हाला कुठून कुठपर्यंत पाहिजे

सर बस आहे आपले ट्रॅवलर आहेत आपल्याकडे रेट सर पर हेड आपल्याकडे रेट पर हेड आपल्याकडे दहा हजार रुपये आहेत सर जी एस टी धरून आपल्याकडे हे दहा हजार झाले विदाउट जी एस टी आपले हे आठ हजार पाचशे रुपये होतील राहण्याची सुविधा आपल्या आपली आपल्या एजन्सीने तिथे हॉटेल्स हे केलेले आहेत अवेलेबल केलेले आहेत तिथं हॉटेल पण आहेत आपल्याकडे तुम्ही ज्या ज्या रेंजमध्ये हॉटेल अफोर्ड करू शकतात त्या रेंजमध्ये आम्ही तुम्हाला हॉटेल प्रोव्हाइड करू शकतो नाही ते हे फक्त आपण जे रेट आहे ते फक्त ट्रॅव्हलिंगसाठीचे आहे

हो होईल सर आपल्याकडे गाड्या वगैरे सगळं अवेलेबल आहेत ज्या तुमचे तुम्हाला ज्या तुम्ही तुमचे जे माणसं आहेत जे जेवढे जेवढे तुम्ही हेड आहेत ते तेवढ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याप्रमाणे आवल अ कन्सेशन फार कन्सेशन आपण थोडंफार करू शकतो ते त्यामध्ये दहा पर्सनसाठी पर हेड सर एक थाउजंडपर्यंत होऊ शकते यापेक्षा जास्त कमी होणार कारण सर आम्हाला पण ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे इथे आणि तेवढा खर्च येतो या पॅकेजमध्ये नॉन ए सी आहेत तर जर तुम्हाला ए सी बघ ए सी रूम हव्या असतील तर तुम्हाला त्या अवेलेबल करून देईन पण त्या त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस लागतील इथून सर आपण संगमनेर बस हो ट्रॅव्हलर आहेत आपल्याकडे संगमनेर बस स्टॉपवरून आपण तुम्हाला रिसिव करू शकतो आप फाईडने जायचं असेल तर चार्जेस वाढतील तर फा फाईटचे रेट बसेसपेक्षा जास्त आहेत आणि तथ बाकीचा खर्च पण आहेत तिथले रूम एका रूममध्ये बा पाच लोक आपण तिथं अवॉइड केले जातात त्या त्यामध्ये पाच लोक अवइड केले जातात आणि पकेट तुमच्या तीन हजार हो हो चालेल हो हो चालेल हो